माझ्या गावाचे नाव पुणे म्हणजेच जुन्नरमध्ये आहे जुन्नरमध्येच शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे जुन्नर इथे मी माझ्या गावाला वर्षातून दोन वेळा तरी जाते तिथे मला खूप प्रसन्न आणि शांत असं वाटतं जसं मुंबईला किलबिलाट आणि गोंधळाचं जसं जीवन असतं तसं गावच्या ठिकानी नसतं गावी मला खूप आवडतं तिथलं निसर्ग तिथलं वातावरण खूप छान आहे आम्ही गावाला गेल्यानंतर जो प्रवास असतो गावाला जातानाचा तो मला खूप आवडतो निसर्ग डोंगर नद्या जनरली नेहमी मला पावसामध्ये खूप आवडतं गावाला जायला कारण पावसाचं जे जे वातावरण असतं धुके पाऊस वारा या सगळ्या गोष्टी खूप मला आवडतात पावसामध्ये गावाला जाण्याची एक वेगळीच मजा असते आणि आम्ही बहुतेक भरपूर वेळा उन्हाळ्यामध्ये गावाला जातो कारण तेव्हाच सगळ्यांना सुट्ट्या असतात आणि आमचं गाव मुंबईपासून जवळच आहे म्हणजे किमान तीन चार तासामध्ये आम्ही गावाला पोहोचतो हवं तर आम्ही वन डे म्हणजे एक दिवसाची जर्नीसुद्धा करू शकतो येऊन जाऊन पण जास्त करून आम्ही सुट्ट्यामध्येच जातो तेव्हाच सगळ्यांना भरपूर टाईम असतो गावाला जाण्याचा तिथे गेल्यावरती गावचं भाकरी तिथलं जेवण म्हणजे भाकरी आणि झुणका झुणका भाकर खूप छान लागते गावाला गेल्यानंतर आम्ही तर आणि हं तिथली भेळ आमच्या गावची भेळ खूप फेमस आहे आम्ही गेल्यावरती नेहमी दररोजच भेळ घेऊन येतो आणि कैरीसोबत त्याच्यावरती कांदा टाकून खूप छान लागते ती भेळ आणि आम्ही सुट्ट्यांकरता गावाला जातो नेहमी आणि जर काही काम निघालंच तर असं अधूनमधून आम्ही गावाला जात असतो गावाला गेल्यावर आमची आत्यासुद्धा तिथेच राहते माझ्या गावालाच आमची आत्याच राहते ती जुन्नरला असते आम्ही चिंचोलीला राहतो चिंचोलीमध्ये आमचं गाव आहे आणि जुन्नरमध्ये माझी आत्या राहते जुन्नरला जुन्नरच्या जवळच गणपतीचं मंदिर आहे एक आय थिंक लेण्याद्री लेण्याद्रीला आम्ही गेलो होतो तिथेच लेण्याद्रीला खूप मोठं गणपतीचं मंदिर आहे खूप प्रसन्न असं ते मंदिर आहे खूप छान वाटतं तिथे गेल्यावर सुद्धा आम्ही तिथे भेट दिली होती शिवाजी महाराजांचं जे जन्मस्थान आहे तिथेसुद्धा आम्ही गेलो होतो जुन्नरला आम्ही असं वर्षातनं दोन वेळा तरी गावाला जातोच आणि आमचं शेत आहे गावाला खूप प्रसन्न असं वातावरण आहे गावाला म्हणून मला गावी जायला खूप आवडतं